हा दादा आपल्याला किती वेळ लागेल अजून दादा पण मला तर सहकार विद्या मंदिरमध्ये आठ वाजेपर्यंत पोहचायचं आहे आणि मी त्या हिशोबानेच घरातून लवकर निघालेली होती बघा आता निअर अबाउट दहा मिनटं झालेले आहेत आणि काहीही करून आठ वाजेच्या आधी मला पोहचायचं आहे बरं आता हा ऍक्सीडेन्ट झाला हा रस्ता स सपोज बंद झाला पण मग आपल्याला दुसरा मार्ग नाही का इथून जाण्यासाठी कोणता तरी शॉर्टकट वे असेल तर बघा ना दादा नाही तर तुमच्या ओळखीचं अजून कोणी आहे का की जी व्यक्ती अजून काही दुसरा मार्ग सुचवत असेल तर विचारून बघा ना बरं दादा अजून आपल्याला किती वेळ लागेल पोहचण्यासाठी दादा मला एक सांगा जर आपल्याला एवढा वेळ लागला तर मग मला पोहोचायला खूप उशीर होईल काही तरी मला मार्ग शोधून द्या ना दादा अदरवाइज तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर तुम्ही दुसरा वे शोधून बघा ना त्या मार्फत आपल्याला कळू शकेल की अजून कोणता वे उपलब्ध आहे हो दादा पण मग आपण जर या मार्गाने गेलो तर इथे आपल्याला रस्ता खूप खराब असेल

कारण या मार्गाने गेलो तर वेळेवर पोहोचू आपण हो दादा प्लिझ आपण इकडनंच जाऊ